भाज्या गोळा करण्यासाठी आपण खूप शेतामध्ये तयार करून ठेवल्या ठेवल्या जातात मग कुती मेथी असेल कोथिंबीर असेल दोडका असेल भेंडी असेल ह्या बिया गोळा करून इ इ इतर बिया गोळा करून शेतामध्ये पिशवी आ आणून खत भरून ती बिया एक एक एक त्याचं मिरचीचं रोप वांग्याचं रोप ब आणि काकडी गवार इत्यादी शेता म्हणजे पिशव्या तयार करून रोपवाटिका तयार करून आपन तयार करून विकले जातात त्यासाठी आपण खूप मेहनत करून घेतली पाहिजे यानंतर शेतामध्ये मग ती लावून त्यांचे भाज्या आपण बाजारात नेतो विकून आपण पैशे कमवतो त्यासाठी आपल्याला बिया गोळा करण्याची गरजेचे आहे त्यासाठी खूप प्रयत्न करून आपण लोकाला माहिती प्रसारण केले जातात असे काही बिया इतर लोकाला बाबा रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेनंतर लोकाला आपल्याला माहिती पडते इथं रोपवाटिका आहे त्या रोपवाटिकेपासून आपल्याला बिया तयार करून आपण श शेतकऱ्याला विकले जातात त्याच्यापासून आपल्याला नफा होतो भरपूर आपल्याला त्यातून कमाई मिळते ह्यासाठी आपल्याला शेत बियाचा उपयोग घेतला जात आहे नंतर त्यानी आपल्याला पाहण्यासाठी बाबा प्रसारण माहिती पडते ह्या अशा शेतकऱ्यापासून बिया तयार रोपवाटीकेपासून आपल्याला रोप मिळतं आणि ती या चांगलं क्वालिटीचं असतं हे आपल्याला जनतेला लोकाला शेतकऱ्याला माहिती पडतं बंद करू का आता